मी ॲक्सि हे नावाचं डीओड्रन वापरतो त्यामध्ये ॲक्सिमध्ये चांगली स्मेल आहे व ती चॉकलेट फ्लेवर मला खूप आवडते त्यामुळे मी त्या डिओड्रनला वापरतो आणि मला खूप सुरुवातीपासून त्याची सुगंध ही आवडते व मी जास्त करून ॲक्सिचंच डीओड्रन वापरणं पसंत करेल